रुग्णालयातील व्यवस्थापना जी आहे ती अतिशय चांगली असते मात्र दाखल होण्याच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट दवाखान्यातून तुम्हाला काही ठराविक रक्कम पेशंट ॲडमिट करायच्या आधीच भरावी लागते म्हणजे ज्या पेशंटचे जर सिरियस असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन त्यांचं बराच वेळा पैसे भरण्याकडे जास्त प्रेस केल्या जातं की ताबडतोब पैसे भरा त्यामुळे काही काही वेळेस प पेशंट जो आहे त्याचं मृत्यू होण्याचीसुद्धा शक्यता खूप असते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दाखल होण्याची जी प्रक्रिया आहे ती अजून सुरळीत होणं आवश्यक आहे उपचारांची प्रक्रिया मात्र चांगली असते तुमचा जो फॉर्म भरल्यानंतर तुमचं इन्कम किती आहे तुमच्याकडे इन्शुरन्स उतरवलेला आहे का नाही या दोन्ही गोष्टींचा विचार करून तुम्हाला उपचारांची जी प्रक्रिया आहे त्याच्यानुसार जावं लागतं जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला अतिशय चांगली ट्रीटमेंट मिळते चांगले उपचार मिळतात पण तुमच्याकडे पैसे नसतील तर मग माणसाने खाजगी दवाखान्यात न जाता सरकारी दवाखान्यात जाऊनच तिथे आपली ट्रीटमेन घेणं आवश्यक आहे खाजगी दवाखान्यात मात्र पुरेशी कर्मचारी असतात पण सरकारी दवाखान्यात मात्र कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी असते असे मला वाटते